आमच्या राज्यात काही वयस्कर माणसं हे धोतर कमीज असे घालतात आणि बाया लुगडं घालतात खेड्यातल्या बाया लुगडं घालतात आणि त्यांचे तेच चांगले राहतात कपडे फुल कपडे घालतात दागदागिने तसेच काही आताच्या बाया बघितल्या तर काही छोटे छोटे कपडे घालत आहे काही पण मिरवत आहेत पण तसेच तेच जर आपण जाऊन खेड्याकडे पाहिले शिटी सोडून जर खेड्यात आपण काही लक्ष दिले तर बघतो की आपण त्यांचे अंगावर पूर्ण कपडे असतात आणि त्यांची परंपरा आपल्या सिटीपेक्षा खूप चांगली असते तर आपण पण त्यांच्यासारखेच वागलं पाहिजे चांगले कपडे घातले पाहिजे हे आपले छोटे कपडे घालून आपल्याला थोडी लाज वाटली पाहिजेत की आपण असे कपडे घालू नये